हां मी नाशिकमधून बोलते आहे हां आम्हाला तुमच्या रिसॉर्टला भेट द्यायची आहे हां तर आम्ही दहाजणांचा ग्रुप आहे यायचा विचार करतो आहे तर कस् तुमच्याकडे कसं आहे म्हणजे कशी सिस्टीम आहे काय आहे रूम कशा आहेत त्याची माहिती मिळेल का

हां हां आ हां नाही ए सी रूम आम्हाला हा हव्या आहेत आम्ही दहाजण आहोत तर टू टू असा याच्याने करा म्हणजे आहे का असं टू पर्सन्सच्या हां हां हां काय किती रेट्स आहे बरं फायू थाऊजंड आहे का बरं बरं बरं आणि काय सुविधा कशा कशा आहेत काय जेवणा बिवणाचं कसं आहे ब्रेकफास्ट लंच हां बरं बरं बरं ठीक आहे आणि साईट सींगसाठी काय आहे तुमच्याकडे सोय आहे गाडी बिडीची सोय आहे का काय कसं आहे हां म्हणजे हां हां नाही नाही आम्ही आता ग्रुप ग्रुपने आलो आहे म्हणजे आम्ही ग्रुपनेच फिरणार आहोत त्यामुळे आम्हाला दहा दहा पर्सनसाठी हां हां दहा लोकांसाठी सोय होईल अशीच गाडी हवी आहे हां हां हां हां हां हां मग आम्ही आम्ही नाशिकमधूनं येणार आहोत हां

हां मॅडे हो विपश्यनाचं हे असतं मी ऐकलं आहे ते सगळं हां हां त्यामुळेच आम्हाला तिथे भेट द्यायची आहे हां हां जवळे हां तथून हे आहे म्हणजे धबधबे आहेत तिथे असं ऐकलं आहे आम्ही काही हां काही हा वॉ हां वॉटरफॉल्स असतात तर ते बघण्याचे आहेत हां त्या याच्यानेच आम्ही येतो आहोत तर आणि मग कसं तुम्ही डिस्काउंट बिस्काउंट देणार काही

बरं

हां हां हां आम्हाला पाच दिवसांसाठी

हां हां हो हां हां बरं बरं बरंं बरं नाही तुम्ही तेच सगळं अवेलेबल करून द्यालच मग त्याचं काही नाही गाडी बिडीचं काय रेट्स माहीत आहे का तुम्हाला काही गाडी बिडीचे कसे

हां हां हां बरं बरं बरं हां हां हां ते हां ते आम्ही थोडंसं हे केलं आहे म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो म्हणजे आम्ही ऑनलाईन ते सर्च केलं थोडं तर त्याच्या हां हां त्यामुळे आम्ही ते बघितलं हा हो त्यामुळेच आम्ही तुम्हालाच फोन लावलेला आहे तुमच्याकडेच हां त्यामुळे हां हां बरं बरं बरं हां चालेल चालेल चालेल चालेल हो हो चालेल चालेल मी तुम्हाला फोन करते तसा हां